नमस्कार मॅडम बसा या काय पाहिजे तुम्हाला पोहे पोहे मध्ये दोन प्रकार आलू पोहा कांदा पोहा तसेच भजा भजे मध्ये आलू भजे कांदा भजी हे तुम्हाला भेटून जाईल आणि मुंबईचा वडापाव फेमस आहे इथे ते पण भेटंल तुम्हाला काय पाहिजे सांगा

आलू पोहा हो तुम्हाला जे हवं आहे ते आलू पोहा कांदा कोणतं पण चांगलं आहे दहा रुपये आणि पन्नास रुपये प्लेट पोहा पन्नास रुपये प्लेट कांदा भजी आलू भजी तुम्हाला भजी सोबत टोमॅटो सॉस वगैरे पण भेटून जाईल एखादी चटणी भेटून जाईल

अजून सूपमध्ये वगैरे काही पाहिजे का तुम्हाला काही नाही ते आपलं फ्राय असते बस् कांद्यामध्ये स्वीटमध्ये काही पाहिजे का जसं जलेबी फेमस आहे इकडे महाराष्ट्रामध्ये हो नाही त्या एकच आहे ते बेसनपासून बनते बस् अजून तर काही नाही हेच आहे तुम्ही सांगा काय पाहिजे ते तुम्हाला गरम गरम आणून देते हा ठीक आहे अजून काही मॅडम ठीक आहे